बागकाम मी बागकामाची आवड लहानपणापासून असल्यामुळे मला कळत आहे तेव्हापासून मी बागकाम करते आहे मुळामध्ये बागकाम करताना माझ्या माहेरी शेती आणि घराभोवती मोठी बाग होती बागेत अनेक प्रकारची झाडं फुलझाडं फळझाडं आहेत आणि नकळत मग त्याच्यात इतकं इनव्हॉल होत गेलं की ते काम खूपच आवडायला लागलं त्यानंतर पुढेही लग्न झाल्यानंतर क ज्या घरी आले तेथेही बाग छान होती त्यामुळे तिथेही बागकाम करायला खूप प्रोत्साहन मिळालं जेवढे म्हणजे माझ्या बागेमध्ये मी सर्व रंगांचे गुलाब लावलेले होते म्हणजे इव्हन काळा चॉकलेटी हे सुद्धा गुलाब माझ्या बागेमध्ये त्यात होते सध्या नाही आहेत पण होते आणि बाकीची सर्व फळझाडं मोठी जागा असल्यामुळे अगदी जांभूळ आंबा चिक्कू पेरू अगदी क अंजीर ये ही सर्व झाडं बागेत आहेच अजूनही काही आहेत तसंच फुलझाडं म्हटल्यानंतर अगदी गुलाब मोगरा जाई जुई शेवंती त्यानंतर कुंद सदाफुलीसुद्धा मी बागेत ठेवलेली आहे जरी तिला वास नसला तरी छान दिसते म्हणून वेगवेगळे कॅक्टस आहेत वेगवेगळे क्रोटनची झाडं आहेत आणि त्यामुळे बागकामात बराच वेळ जातो आपण तयार केलेली बाग बघण्यात आणि तिचं संगोपन करण्यात जी मजा असते ती दुसऱ्या कुठल्या छंदात फारशी नसते असं मला तरी वाटतं त्यामुळे बागकाम हे मला खूपच आवडतं